मला कोणतेही व्हिडिओ गेम माहीत नाहीत आणि ते मी कधी खेळलोही नाही कारण ते मला कधी आवडतच नाहीत कारण जे काही मोबाईलमध्ये आहे मोबाईलमध्ये मी फक्त नंबर आणि युट्युब हेच पाहतो बाकीचे गेम वगैरे काय पाहत नाही कारण ते मला आवडत नसल्यामुळे मी त्याची कधी माहिती घेत नाही आणि ते माहिती न घेतल्यामुळे ते मला ते खेळता येत नाहीत